मुलांच्या चांगल्या विकासासाठी अधिक मो मोफत शैक्षणिक सामग्री टी व्हीवर आणि ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यायलाच हवी असं मला वाटतं आणि मी बरेचसेच असे शैक्षणिक चॅनल आणि वेबसाईट फॉलो करतो कारण मुलां मला असं वाटतं की मुलांच्या चांगल्या विकासासाठी अधिक मोफत शिक्षण हे द्यायलाच हवं कारण आताच्या आपल्या सरकारकडे अधिक असा आर्थिक असा पैसा नाही आहे की ते फक्त शैक्षणिक अशा भरपूर गोष्टींवरती खर्च करू शकेल म्हणून मुलांनी हे ऑनलाईन हे तंत्रज्ञान यूजच केलेलं पाहिजे शैक्षणिक वेबसाईट आणि त त्यांचे काय असेल ते टी व्ही वगैरे सामुग्री यूट्यूब वगैरे बघितलेच पाहिजे तर आत्ताचं सांगायचं म्हटलं तर मी पण एक विद्यार्थीच असून मला अनुभव असलेले काही तुम्हाला क्षण सांगतो कारण जेव्हा प्रशिक्षक वगैरे कोण न क्लासमध्ये नसतात तेव्हा आम्हाला प्रोजेक्टरवरती वगैरे शिकवलं जातं तर प्रोजेक्टरवरती वगैरे शिकवत असताना तिथे आपण खूप दहा ते पंधरा वेळा म्हटलं नाही समजलं तरी आपण ते रिपीट रिपीट करून पाहू शकतो याचा आपल्याला फायदा होतो समजा आपण गैरहजर असलो तरी ते रेकॉर्ड केलं जातं आताच्या पाहिलं गेलं तर ऑनलाईन भरपूर गोष्टी आहेत आपल्या मोबाईल वगैरेमध्ये ते ॲप वगैरे आहेत झूम मीटिंग वगैरे असतात तिथे आपण जॉईन होऊन लेक्चर्स वगैरे अटेंड करू शकतो एखाद्या लेक्चरला आपण गैरहजर असलो तर ते लेक्चर रेकॉर्ड करून आपण पुन्हा पण ऐकू शकतो असं मला वाटतं तर हे मोफत शिक्षण हे सामग्री टी व्ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यायलाच हवी कारण एखाद शैक्षणिक चॅनल मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर यूट्यूबर भरपूर आहेत आताच्या भरपूर शालेय जीवनात यूटूबरची खूप काही मदत होते तर तसेच काही यूट्यूबर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर श्रद्धा दिदी ही पण एक चांगली गायडन्स करणारी आहे आणि तसंच कुणाल कुशवा यांचं पण भरपूर काही चॅनल आहेत श्रद्धा दिदीचं चॅनल म्हणजेच अपना कॉलेज असं हे काही चॅनल आहेत की जेथे जाऊन तुम्ही भरपूर काही वेगवेगळ्या फील्डमधल्या प्लेलिस्ट पाहू शकता कुणाल कुशवा हा पण बेटर आहे आणि सांगायचंच म्हणलं तर लव बब्बर याच्या ओ ओ पी आणि लँग्वेजेस प्रोग्रॅमिंग कोडचे चॅन भरपूर उप उपलब्ध आहेत आणि ते मी माझ्या इंजिनिअरिंगच्या शालेय जीवनात आणि शैक्षणिक जीवनात ते उपयोगता मला आलेले आहेत तर माझं असं मत आहे की मुलांच्या चांगल्या विकासासाठी अधिक मोफत शैक्षणिक सामग्री टी व्हीवर आणि ऑनलाईनवर उपलब्ध करून द्यायलाच हवी